हॅलो नमस्कार सर मला रे रेस्टॉरंटला रेस्टॉरंटचा ॲड्रेस काय आहे तर मी सांगलीमधून बोलतेय हां ते तुमचं रेस्टॉरंट काय आम्ही आम्हाला चारजणांसाठी पाहिजे होतं हो आणि मेनू मेनू कार्ड ना

वेज आणि नॉनवेज सगळं काय तर बघा लगेलं आहे ना अच्छा काय काय डि ड्रिंक वगैरे काय आहे हो ठीक आहे ठीक आहे द्या हां काय म्हणला बरं बरं वे वेट करतो द्या

तेवढंच द्या ड्रिंक्समध्ये आणखी काय वगैरे टाईप्स वगैरे आहेत बरोबर आणि डिशमध्ये आणि कुठले कुठले प्रकार आहे हो आणि सर्वात जास्त चांगला कुठला आहे एखादं हां चालतंय ते ते हाफ हाफ प्लेट कर ओके ठीक